मी जेवण दिले व मी जेवणाची ऑर्डर दिली होती तर प्लीज अजून जेवण आलेलं नाही आहे आणि मला खूप खूप उशीर झालेला आहे तर प्लीज तुम्ही सांगू शकाल का की किती वाजेपर्यंत जेवण येईल हो खूप भूक लागलेली आहे हो किती वाजेपर्यंत ओके हो नाही खूप वेळेत झाला ना जेवण मागवून तरी अर्धा पाऊणतास होत आलेला आहे हो माझा ॲड्रेस सांगते नं मी

शंकरनगर

नाही तुमच्याच रेस्टोरंटच्याच उ उजव्या साईडलाचं आहे जवळच आहे पण खूप वेळ लागत आहे हो प्लीज तुम्ही लवकरात लवकर जेवण पाठवा आणि उशीर का ज का होत आहे जरा बघा आणि प्लीज लवकरात लवकर तुम्ही पाठवून द्या हो खूप जोराची भूक लागलेली आहे नाही खूप वेळ झाला ना का बरं उशीर का झालेला आहे अच्छा हो जेण तयार असे नाही काही प्रॉब्लेम आली आहे का म्हणजे जे ऑर्डर घेऊन येतात त्यांना म्हणजे रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम आली असं तुम्ही तेवढं फ कॉल करून विचारून घ्याताय त्यांना विचारलं अच्छा ठीक आहे